नमस्कार मी गेल्या काही दिवसांपूर्वी स्नॅपडीलवरून शूज ऑर्डर केले होते स्पार्क्सचे तर ऑर्डर केले र रेड कलरचे होते पण जेव्हा मायाकडे डिलिव्हर झाले त्या वेळेला ते मेन शूज नव्हते तर लेडीज सँडल आल्या होत्या त्यामुळे मला मला तर खूपच रिग्रेट होतं आहे की मी का का ऑर्डर केले आणि एक तर ते लहानसुद्धा होते किंवा कोणाला घरात दुसऱ्या कोणाला देऊ शकेन असे पण नाही आहेत त्यामुळे मला रिग्रेट होतं मला ते रिटर्न करायचे आहेत आणि रिफंड रिफंड त्याचा मिळाला पाहिजे कसंय आणि हा अनुभव खरंच खूपच वाईट होता असं कोणाच्या बाबतीत क होऊ नये असं मला वाटतं कारण का कोणी अर्जंट कामासाठी का मागवले असतील किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी मागवला असेल आणि जर तुम्ही असं केलं तर त्यांची किती फजिती होईल याचा एकदा विचार करा कारण का मी मेन्सचे मागवलेले आणि लेडीजचे सॅंडल येतात याचा अर्थ का काय होतो असं कोण काही गैर गैरसमज करून घेऊ शकतो तर त्याचा जरा विचार करा तुम्ही प्रॉडक्ट डिलिव्हर करताना किंवा पॅकेजिंग करताना ह्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या कंपनीला मी एक सजेस्ट पण करतो की तुम्ही एकदा एक कोणतरी मध्ये मिडीयेटर ठेवा तो जो ह्या सगळ्या ऑर्डर्स चेक करेल आणि त्याच्यावर व्यवस्थित जर चुकून तुमच्याकडनं ह्या चुकून गोष्टी होतात मान्य आहे पण इतक्या पण चुकून होऊ नये की समोरच्या माणसाला त्याचा त्रास होईल किंवा त्याला काही लोकांकडनं ऐकावं लागेल माझ्या बाबतीत झालं ठीक आहे पण असं होऊ नये तर मी ते पूर्ण रिटर्न करतो आहे तर मला पुन्हा रिटर्न करण्याची लिंक वगैरे कसा असेल काय असेल ते तुम्ही शेअर करा की कोणत्या लिंकवरनं पुन्हा करावं लागेल आणि रिफंड कसा मिळणार आहे हेसुद्धा मला तुम्ही कळवाल याची अपेक्षा करतो ठीक आहे थँक्यू